हॅलो हां हां नमस्कार मी सुहास बामणकर बोलतो आहे हां मला मी ॲडवोकेट ल ललित सोबत बोलतो आहे का मी हां नमस्कार सर मी फोन याच्यासाठी तुम्हाला केला होता की मी एक फ्लॅट विकत घेतला आहे गावामध्ये हां माजिवड्यामध्ये माजिवडा गाव यश प्लाझामध्ये हां मग त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करू हां हां मला रजिस्ट्रेशन करायचं आहे घराचं माझा फ्लॅट आत्ता एक महिना झाला मी घेतला आहे

हो हे बिल्डरकडून घेतला आहे मी

बिल्डरकडून घेतला आहे मी

हो आहे दोन्ही आहे ओ सी आहे ओ सी हो हो ओ सी आहे सी सी नाही आहे चाळीस आहे चाळीस

ट्वेंटी ट्वेंटी हो हो हां हां हं हं ओके मग तरी मला कित मला रेजिस्टशनसाठी किती खर्च येईल माझं स्क्वेअर फूट म्हटलं तर एक पाचशे साठ हो वन बी एच के व वन बी एच के वन बी एच के

अच्छा ओक्के मी तुम्हाला कॉल करून कळवतो बाय ओके ओके ओके बाय बाय